लहानपणी खूप खेळ खेळायचो त्यातील एक म्हणजे डाप असायचा पाच सहा मुले असायची एकावर डाव यायचा आणि एक मुलांनं त्या जो लाकूड आहे तो दूर फेकायचा आणि तो चा डाव आहे तो आणायला जायचा आ आणि बाकी मुले झाडावर वर जायची आणि नंतर वरून तो जिंकण्यासाठी वर झाडावर चढायचा ज्याच्यावर डाव आहे तो आणि नंतर बाकीची जी मुलं आहे तर ते बाकी फांद्याहून किंवा झाडाच्या बुडाहून खाली यायची आणि तो पुन्हा फेकायची नंतर त्याला पुन्हा तेच ते ते च ते असं करावं लागेल दुसरा म्हणजे धप्पागुटी नावाचा खेळ होता त्याच्यामध्ये एक बॉलसारखा एक चेंडू के केला जायचा कापडाचा किंवा याचा तर तो एकमेकाला फेकून मारल्या जायचा असे पाच सहा खेळाडू राहायचे त एकमेकांना तो जोरात फेकून असा मारला जातो तिसरा म्हणजे लघोरच्या म्हटले जाते त्या ठिकाणी दगडाचे किंवा फरशीचे टुकडे एकावर एक ठेवून असे सात ते आठ तुकडे ठेवून त्याला एका बॉलने मारले जायचा आणि ते असे सर्वत्र पसरायचे त्यानंतर

बॉल मारायच्या आधी त्या लगोरीच्या जो आहे तो एकावर एक सर्वात लवकर जो ठेवेल तो गेम जिंकत असायचा तसेच दुसरा म्हणजे क्रिकेट हा पारंपरिक खेळ मोठ्या प्रमाणात गावाकडे खेळला जायचं या ठिकाणी मुलं दहा ते बारा मुलं मिळून एकत्र गेम खेळायचे तो क्रिकेट आणि तिसरा म्हणजे गावाकडे म्हणजे बैलगाडी छोटीशी एक लाकडाची दोन बैल करायची आणि त्याला मागून एक घरावर ज कौल असायचा खापर बनायचे त्याला तो लावायचा मागे आणि सर्वत्र गावभर हिंडवायचा असेल त्यालाच खे खेळ म्हणायचे